आहारात म्हटलं की वरण भात भाजी पोळी पाणी एक ग्लास दूध वगैरे हा आहार आपण चांगल्या प्रमाणे घेतो आणि आरोग्यास ते चांगले असतात जसे एखादं अंड रोज खाणे तो आपल्याला चांगलं मिळते ताज्या भाज्या खाणे हिरवेगार फळेभाज्या खाणे फळे खाणे आणि आपले जे कंटुलमधून तांदूळ मिळतात त्यामध्ये चांगलं व्हिटामिन असतात आणि आपण विकत पण जे मार्केटमधून त्याचं पण तांदूळ चांगले असतात तर या सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यामध्ये समाविष्ट असतात आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं